हॅलो विदर्भ सुपर मार्केटमधनं अकोल्यामधून बोलत आहेत का तुम्ही मॅडम नमस्कार मी करुणा बोलते आहे मला काही सामान खरेदी करायचे होतेत आपल्या इथून मी विदर्भ मार्केटबद्दल बरंच काही ऐकलेलं होतं आणि इथून मी एकदोनदा घेऊन पण गेलेली होती तर आपल्याकडे सामान आहे का मला आता एकदा थोडंसं चेक करून सांगा आपल्याकडे चना डाळ आहे का अच्छा तर चना डाळ जी आहे ती मला दोन किलो लागणार आहे तुरीची डाळ आहे आपल्याकडं अच्छा तुरीची डाळ पण मला दोन किलो हवी आहे बासमती तांदूळ आहेत आपल्याकडे अच्छा मला पूर्ण अच्छा तर मला तुकडा नको आहे त्यामध्ये मला जो स पूर्ण पूर्ण असतो तर तो वाला हवा आहे तर ते मला पाच किलो हवा आहे त्याच्यामध्ये आणि आपल्याकडे सर्फ एक्सल आहे का तर एक पाच किलोची जी बॅग आहे सर्फ एक्सलची ती एक हवी आहे त्यानंतर आपल्याकडे ऑईल आहे का कस्टर्ड ऑईल तर ते एक मला एक अर्धा किलोची बॉटल हवी आहे अच्छा याच्यावरती काही डिस्काऊंट वगेरे आहे का तुमच्याकडे आता काही सामानांवरती बरं अच्छा तर अच्छा तर हे जे टोटल होतं आहे अच्छा बरं मॅडम मॅम आता जे मी तुम्हाला जे सांगितलं आहे सामान त्याची किती किंमत झालेली आहे अच्छा बरं याच्यावरती मला किती डिस्काऊंट भेटणार आहे काही सूट आहे याच्यावर ठीक आहे थँक्यू मॅम अच्छा मॅम तर हे सामान मला तुम्ही तुमच्याकडून डिलेवरी होणार आहे की मला तिथे येऊन पिकअप करावं लागेल हो हो ठीकं आहे मॅम चालेल चालेल तर माझा जो पत्ता आहे तो आहे पंचवटी अकोला तर या ठिकाणी तुम्ही मला ते डिलेवरी करून द्याल आणि हा जो पेमेंट आहे हा मी तुम्हाला ऑनलाइन पाठवते आहे चालेल ना मॅम ठीक आहे थँक्यू थँक्यू मॅडम